गुड आफ्टरनून मी आज तुमच्याकडून जी बॅग मागवली होती त्याच्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे म्हणजे तुम्ही जी बॅग पाठवली ना स्कूल बॅग ती एकदम मस्त होती म्हणजे त्याची क्वालिटी पण इतकी चांगली होती की म्हणजे मला खूप आवडली ती खरं तर डिझाईन पण त्याची मस्त आहे म्हणजे त्याला कप्पे पण खूप जास्ती आहेत त्याचा कपडा पण चांगला आहे जसं की म्हणजे तो ओला झाल्यावर पटकन असा झिरझिरीत होणारा वगैरे असा नाही आहे खूप असा काय म्हणतात त्याला परफेक्टली बनवलेली आहे ती बॅग मला खूप आवडली आणि ते बॅगचा कलर तर ब्लॅक कलर म्हणजे माझा फेव्हरेट आहे खरं तर आणि त्याच्यावरची ग्रे आणि व्हाईट डिझाईन आली आहे ना ती मस्तच आहे त्यात आणि दोन बॉटल्सचे कप्पे आहेत त्यात त्याला एक छोटसं पॉकेट आहे ज्याच्यात मी पैसे ठेऊ शकते आणि म्हणजे मला असे सफिशिअंट कप्पे मिळालेत ज्याच्यात मी मला हवं तसं सामान ठेवू शकते आणि ती कशी त्याचं कपडं पातळ आहे म्हणजे स्ट्राँग आहे पण पातळ आहे त्याच्यामुळे ती कुठे पण ठेवू शकते अशी पटकन म्हणजे बेंचमध्ये बसताना बेंचच्या डेस्कच्या खाली ठेवू शकते मी त्याच्यात वह्यापुस्तकं असतानासुद्धा त्याच्यामुळे मला खूप आवडली ती बॅग मस्त आहे